स्वयंपाकघरामध्ये पातेली कढया चमचे वाट्या वेगवेगळ्या ताटल्या डाव कुकर पोळ पोळपाट लाटणं सुरी कात्री विळी इडली पात्र मिक्सर उलथणी डबे ताटं कुंडे किंवा पोळ्या ठेवायला डबा अशा प्रकारची भांडी वापरली जातात यामध्ये पातेली त्याच्यामध्ये आपण फोडणी करतो किंवा आमटी वगैरे करत असतो कढयांमध्ये भाज्या करत असतो परतत असतो भाज्या चमचे हे नाष्ट्याचे पदार्थ खायला किंवा एखादा पदार्थ खायला वापरले जातात वेगवेगळ्या प्रकारचे वेगवेगळ्या आकारांचे चमचे असतात त्याच्यामध्ये काटे चमचे असतात किंवा आईस्क्रीम खाण्याचे चमचे वेगळे असतात क्रोकरी असते त्याच्यामध्ये आईस्क्रीमसाठीची क्रोकरी वेगळी असते कप असतात वेगवेगळे चहा घेण्यासाठी किटल्या असतात त्यानंतर डिशेस असतात काचेच्या क्रोकरीमध्ये जे बाहेरची माणसं आली की ठेवणीतले जे आपण म्हणतो तशा प्रकारची काही भांडी असतात छोट्या मोठ्या ताटल्या असतात त्याच्यामध्ये आपण पोहे उप्पीट किंवा असे पदार्थ घेऊन खाऊ शकतो छोटी झाकणं असतात किंवा मोठीही झाकणं असतात दुधाच्या पातेल्यांवर झाकायला जी झाकणं असतात ती मोठी असतात किंवा वाट्यांवर झाकण म्हणून ठेवायला जे असतात त्या छोट्या ताटल्या असतात छोट्या प्रकारच्या लोणच्यासाठीच्या वेगवेगळ्या वाट्या असतात लोणच्यासाठीच्या बरण्या असतात कुकर असतो ज्याच्यामध्ये आपण भात वरण असं लावतो शिजवतो बटाटे शिजवतो पोळपाट लाटणं असतं त्याच्यावर आपण पोळ्या लाटतो पोळपाटावर पोळ्या लाटतो आणि लाटण्याने त्या लाटल्या जातात सूरी असते असते वेगवेळ्या वेगवेगळ्या प्रकारच्या सुऱ्या असतात त्यातून आपण त्यामुळं पदार्थ चिरता येतो भाज्या चिरता येतात कात्री असते दुधाच्या पिशव्या वगैरे कापायला किंवा एखादा कागद कापायचा असेल कापड कापायचं असेल तर त्यासाठी कात्री असते विळी असते ज्याच्यावर कोशिंबिरी चवल्या जातात म्हणजे काकडी वगैरे चवली जाते कोशिंबिरीसाठी किंवा विळीवर भाज्या पण चिरल्या जातात त्यानंतर इडली पात्र असतं त्याच्यामध्ये इडल्या उकडल्या जातात ढोकळा पात्र असतं त्याच्यामध्ये ढोकळा तयार केला जातो त्यानंतर मिक्सर असतो त्याच्यामध्ये चटण्या बारीक केल्या जातात किंवा एखादा पदार्थ बारीक केला जातो कूट केला जातो दाण्याचे लाडू वगैरे केले जातात दाणे बारीक केले जातात वेगवेगळ्या प्रकारची उलथणी असतात पोळी परततो आपण किंवा पोळे उलतली जाते किंवा थालीपिठं उलतली जातात तवा असतो तर डबे पण असतात वेगवेगळ्या प्रकारचे त्याच्यामध्ये वेगवेगळे पदार्थ ठेवले जातात काही लहान डबे डबे असतात काही मोठे डबे असतात ताटं असतात ज्याच्यामध्ये आपण जेवण करतो लहान मोठी ताटं त्यानंतर कुंडे असतात ज्याच्यामध्ये उरलेलं अन्न आपण काढून ठेवतो तर अशा प्रकारची भांडी स्वयंपाकघरामध्ये वापरली जातात